भारतातील आरोग्य सेवा खूप चांगली आहे पण कसं आहे खूप महाग सुद्धा आहे आता सरकारी दवाखान्यामध्ये गेलो आपण की आपल्याला इकडून तिकडे तिकडून तिकडे खूप जागी पाठवते तरी त्यामध्ये चांगले स्पेशलाईझ्ड डॉक्टर असतात पण तिथे ट्रेनीजलाच बसवते पण केव्हा केव्हा ट्रेनीमुळे कधी लोकांना अडचण होते आता फस्ट ईयर सेकंड ईयरच्या मुलांना ते तिथे हे लोकांना तपासासाठी ठेवतात हर काही दवाखान्यात तर त्यामुळे लोकांना जे पेशंट येतात त्यांना कधी कधी बरोबर उपचार मिळतो पण केव्हा केव्हा काय राहते त्यांनाही येत नाही तरी पण ते त्यांचा इलाज करून टाकतात चुकीचा आणि कधी ऑपरेशनला सुद्धा कधी ऑपरेशन करायचले एक नस कापायची दुसरीच नस कापून घेतात त्यामुळे ते ट्रेनीला न ठेवता त्याच्या समोर एखादा स्पेशलाईझ्ड डॉक्टर म्हणजे त्यातलाच स्पेशल जो असेल त्याला ठेवायला हवा आणखीन आता प्रायव्हे हे झालं सरकारी आता प्रायव्हेट दवाखान्यामध्ये कसं झालं प्रायव्हेट दवाखान्यामध्ये सर्वात जास्त पैसेच पाहिजे पैसे असेल तर सरकार गवन प्रायव्हेटमध्ये सगळं चालते नाहीतर काहीच नाही म्हणून ज्यांच्या जवळ पैसे आहेत त्यानंच जावं म्हणते प्रायव्हेट दवाखान्यात आणि त्याच्यात हे बरोबर काही काम असेल तर आता भारतात कसं आहे असा प्रायव्हेटवाल्याला प्रायव्हेट दवाखान्यात गेलो की आपल्याला अडचण काय दाखवते ते म्हणते माणूस मेला ना तरी आपल्याला माहीत नाही पडत अंदर राहते तिथे तुम्ही पैसे भरा म्हणते माणूस जिवंत आहे हा त्याच्यामुळं खूप अडचण जाते ना लोकांना त्यांना सांगते हा माणूस जिवंत आहे बाबा काही अडचण नाही पण खूपदा असं झालं आहे की माणूस आतमध्ये मेलेला असतो हे इकडे सांगतात माणूस जिवंत आहे त्याच्यासाठी पैसे लावा त्यासाठी मेडिकल आणा सगळं आणा आणि ते मेडिकल वगैरे घेतात आणि ते रिटन मेडिकलवाल्याला वापस नेऊन देतात ह्याचे पैसे घेते अशा लोकांचं काय करावं हे प्रमुख आव्हान आहे आपल्या भारतात आणि केव्हा केव्हा काय राहतं स्पेशलाईझ्ड एखाद्याला काही कॅन्सर झाला आहे त्यासाठी त्या दवाखान्यात उपचारसाठी डॉक्टर सुद्धा नसतो त्या स्पेशलायझेशन कॅन्सरचा पण तेव्हा सुद्धा तो भरती करतो का बुवा आपल्याला पैसे मिळत आहेत काहून नाही घ्यावं असं राहते फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन पहा दुसऱ्या देशात तिथे कसे असते हा असेल तर ठेवतात नाहीतर राहू दे बुवा आपल्या सरकारी दवाखान्यात पण तेच हाल आहे पण अडचण त्यांना काही नाही अडचण जाते पेशंट लोकांना त्यामुळे खूप प्रॉब्लेम जातो आहे